मी लेटेस्टमधे आमच्या इथे सुरू झालेल्या टी सी सी म्हणजे टाफडिया सिटी सेंटर या मॉलमधून पँटलून्समधून पापा जीन्स कंपनीचा एक जीन्स घेतलेला आहे या आधीही मी भरपूरदा खरेदी करताना वेगवेगळ्या कंपनीची जीन्स वापरली आहे पण या वेळेस मी ऑफर असल्यामुळे पापा जीन्स हा जीन्स ट्राय केला आहे आणि त्याबद्दल रिव्ह्यू द्यायचा झालं तर तो एकदम परफेक्टली कम्फर्ट फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित आहे